मला मराठी लेखकांमधील पु ल देशपांडे हे खूप आवडतात त्यांचं संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ते एक बहु आयामी व्यक्तिमत्त्व होतं विनोदी लेखक नाटककार संगीतकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची कामगिरी केली त्यांच्या लेखनात हळूवार विनोद सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणुसकीची जाणीव यांचं सुंदर असं मिश्रण दिसून येतं त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक मला खूप आवडतं यात त्यांनी आपल्या आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांचं वर्णन केलं आहे अगदी हास्यास्पद तरीही खूपच हृदयस्पर्शी त्यांच्या भाषाशैलीत सहजता आणि ओघ आहे त्यामुळे वाचकाला ते खिळवून ठेवतं त्यातील सगळी पात्रं जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहातात पु ल देशपांडे त्यांची खासियत म्हणजे ते अगदी साध्या गोष्टीतूनही हास्य आणि भावनिकतेचा ठेवा काढतात त्यांच्या लिखाणातून मराठी समाज जीवनाचं अतिशय जिवंत असं चित्र उभं राहात त्यामुळेच ते आजही अनेक मराठी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत मलाही ते फार आवडतात